मला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती तर मी लहानपणापासून बरीचशी पुस्तकं वाचलेली आहेत लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आमच्या घरी वाचनालय जवळच असल्यानेही आमच्या घरी दर उन्हाळ्यातनं आजोबा पुस्तकांचं गठ्ठाच आणायचे आणि आम्ही लहानपणी खूप पुस्तकं वाचलेली ज्यापैकी बटाट्याची चाळ हे बटाट्याची पु ल देशपांडेचे बटाट्याचे चाळ हे पुस्तक मी वाचलेलं आहे पण असे एकदम हसवणारे जे पुस्तक आहेत ते आत्तापर्यंत मी वाचलेलं नाही त्यामुळे त्यातला किस्सा मी काही सांगू शकत नाही पण मी एक मृत्युंजय वाचलं होतं ज्यामध्ये पुर कर्णाचं वर्णन केलेलं आहे की कर्ण जसं त्याचं ते दाखव आपल्याला सांगितलं जातं त्या प्रमाणे तो नाही आहे तो एकदम वेगळाच आहे त्याचं खरं तो खरा कसा होता हे त्यांनी त्यात दाखवलेलं आहे म्हणजे त्यांनी त्यात लिहिलेलं आहे त्यामुळं मला ते पुस्तक खूपच आवडतं आणि मी असे हास्य एकदम फनी पुस्तकं वाचलेलं नाही त्यामुळे मला त्यात त्यातलं काही माहितीच नाही आहे